हॅलो अरे बोल की कधी येणार आहेस कोल्हापुरला बरं कधी सकाळच्या ट्रेन म्हणजे सकाळी पोहोचणार मंगळवारी उद्याच की रे

मी येतो की तुझ्यासोबत काय आहे आता माझं दहा वाजता ऑफिस असते ऑफिसमधून मी जाऊन तिथं तू महालक्ष्मी मंदिराजवळ पोहोचलास की मला कॉल कर काय मग मी ति तिथं तुला येतो तिथं आपले ऑफिस स्टाप एक आहेत ते तिथं पुजारी म्हणून आहेत त्यांची तुला भेट घालून देतो आणि डायरेक तुला आतमध्ये दर्शनाला घेऊन जातो अभिषेक बघ तुला राहायला पाहिजे आणि बुधवारी सकाळी मग अभिषेकचं असतं आहे रे सकाळी लवकर मग तू राहायलाच आला आहेस होय आत्ता अचानक कसं काय रे सुट्ट्या हं हं हं बाकी काय अजून कुठं जायचं आहे का मग मी पण सुट्टी टाकतो बर हं हं हं माहिती आहे की

जाऊया की जाऊया तू कसं येणार आहेस बरं मग काय बरं झालं वहिनींना घेऊन येणार आहेस का चालेल चालेल मग राहायची काही सोय करायला पाहिजे

आहे आपल्या ओळखीचा आहे एक थ्री स्टार हॉटेल आहे जेवण पण तुला मस्तपैकी देतो कोल्हापुरी जात नाही होय बरोबर आहे

दर्शन घेऊया आपण तिथनं

हा मंगळवारी संध्याकाळी खाऊ शकतो आपण काही प्रॉब्लेम

मग दुसऱ्या दिवशी प्रस हे करून अभिषेक केल्यानंतर मग आपण वाडीला निघायचं का

मिरजेला काय आहे रे पाहुणे आहेत का कोणी हा हा हा अरे पौर्णिमा आहे रे पौर्णिमे दिवशी कसं खाणार काय पुणेकर झाला आहे बाबा इकडं आधी कोल्हापुरात होतास तेव्हा जरा चांगला होतास बाबा ये ये आहे करूया तुझं नियोजन सगळं मला निघताना एक कॉल कर चालते चालते हा ठेवू का